बँकिंग सुलभ करण्यासाठी नागरिकांसाठी सरकारने भरपूर योजना आल्या आहेत तर या योजनांचा वापर करून नागरिक बँकिंग जे आहे ते सुलभपणे वापरू शकतात जसं की प्रधानमंत्री जनधन योजना आहे द सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्राम ए सी पी आहे स्वयंरोजगार कार्यक्रम आहे एन यू एल एमचा तर ह्या योजना योजनांचा वापर करून कोणताही नागरिक त्याचं बँकिंग जे आहे ते सुलभ करू शकतो सरकारने ह्यासाठी खूप काम केलं आहे आणि ज्या काही टॉप स्कीम्स ज्या सरकारने आणल्या त्या आहेत अटल पेन्शन योजना पब्लिक प्रोविडंट फंड सुकन्या समृद्धि योजना नॅशनल पेन्शन स्कीम्स सोवरिंग गोल्ड बाँड्स सीनियर सिटीजन सेविंग स्कीम अजून बघायला गेलं तर ज्या ही यामध्ये अटल पेन्शन योजना जी आहे ती तुम्ही एक हजार दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार असे पेड करून सब्स्क्राइब करू शकता पब्लिक प्रोव्हिडंट फंड पी पी ऑफ हे जे आहे ते कोणत्याही कर्मचाऱ्याच्या जी त्याला सॅलरी येते त्यातून एक अम विशिष्ट अमाऊंट अशी डिडक्ट केली जाते ते त्याला नंतर वापरता येते त्यानंतर त्यानंतर जी आहे ती सुकन्या समृद्धी योजना आहे नॅशनल पेन्शन स्कीम एम पी एस यामध्ये सरकारने भरपूर काही काम केलं आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सॅलरीच्या तीन टक्के किंवा पाच टक्के अशी रक्कम सेव्ह करू शकता आणि ती कंपाऊंडद्वारे तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटच्या वेळी मिळू शकते